मी क्रिकेट बघते मला खूप क्रिकेट आवडते मी माझे सगळी फॅमिली क्रिकेट बघते मला रोहित शर्मा आवडते विराट कोहली आवडते मी बॅडमिंटन ते सगळे हॉकी ते सगळे खेळ बघते म मला सगळे आवडतात पाहायला खूप आवडतात तेच्यानं नॉलेज भेटते क्रिकेट असते आय पी एल ते सगळे माझे घरचे पण खूप बघतात मला जास्त तर क्रिकेट आवडते कारण त्याच्यानं नॉलेज भेटते आय पी एल ते सगळ्यातच आवडतं असते आणि बॅटमिंटन ते सगळे आवडते असं पण जास्त क्रिकेट आवडते माझ्या पप्पाला पण खूप क्रिकेट आवडते म मला माझ्या पप्पाला असं वाटते क्रिकेट खूप नॉलेजचं आहे म्हणून सगळ्याला बघा म्हणतात मला पण खूप आवडते क्रिकेट बॅटमिंटन हॉकी तसेच स्विमिंग यू एखादं टी व्ही यूटूब ती सगळंच पाहायला आवडते आणि मला खूप क जास्त बॅटमिंटन हॉकी क्रिकेट काहून आवडते कारण की त्याच्यात खूप पहायला मजा येती एखादी पाकिस्तान इंडिया मॅच असती आम्ही ते इंडियांकडून असं म्हणून ती खूप आवडती आणि पाकिस्तानवाले पण बी आवडत नाहीत इंडियनवाले खूप चांगले असतात आणि ऑस्ट्रेलियन एक मोठी आय पी एल असते त्याच्यात इंडिया जिंकावं वाटते आणि इंडिया क्रिकेट हे खूप चांगले हे आहे क्रिकेट असते चालूच असते छोटे छोटे मॅच आर सी बी मुंबई इंडियन्स गुजराटी टायटन्स सनराइस आणि क्रिकेटही खूप चांगले आहेत